मी महाभारत वाचलेलं आहे पुस्तक जे एक महाकाव्य आहे आणि त्यामधून मला हे समजलं की तुम्ही कोणती गोष्ट जर तुमच्या मनात असेल की ती चुकीची आहे आणि जरी तरी तरी पण तुम्ही त्या गोष्टीला साथ दिली तर तुमच्याबद्दल त्या चुकीच्या गोष्टीबद्दल तुम्हाला शिक्षाच मिळते असं नाही की तुमची ती गोष्ट चुकली आणि तुम्हाला वाटते की ती बरोबर आहे आणि मग तुम्हाला त्याबद्दल शिक्षा नाही मिळणार धर्मानुसार जर ती गोष्ट चुकीची असेल तर त्याबद्दल तुम्हाला शिक्षा मिळणार आहे भलेही तुमच्या मते ती गोष्ट योग्य असली तरीही विचार करणं भाग आहे म्हणजे तुम्ही काय करता याबद्दल विचार करणं खूप महत्त्वाचं आहे विचार करून कृती करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आपल्यासमोर एखादी वाईट परिस्थिती असते आणि जर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर राहून तुमच्या जवळची व्यक्ती जर तुमच्या विरुद्ध होते आणि ती गोष्ट अशी करते जी चुकीची आहे पण तुम्हाला ती म्हणते की तुम्ही पण माझी यामध्ये साथ दे तर तुम्ही तर दिली नाही पाहिजे ते चुकीचं आहे तर ते चुकीचंच आहे ते तुम्ही म्हणता आहे किंवा दुसरं कोणतरी म्हणतो म्हणून ते बरोबर होत नाही तुम्ही जर चुकीचे आहात तुम्हाला वाटते तर त्याबद्दल क्षमा मागा जर तुम्हाला ती गोष्ट चुकीची वाटत असेल तर त्यामध्ये सहभागी होऊ नका आणि जर दुसरा कोण चुकीचा वागत असेल आणि जर तुम्हाला ते विचारत असतील तर त्यांना योग्य तो सल्ला द्या ती जर गोष्ट चुकीची आहे तर ती चुकीचीच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाची सार्थकता किंवा त्याच्याबद्दल चांगलं मत ठेवण्यासाठी तुम्ही त्या गोष्टीला बरोबर आहे म्हणून असा सल्ला देऊ नका